बागकाम हे खूप महत्त्वाचं गोष्ट आहे त्यामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे विविध प्रकारचे रोपांचं तयारी करता येते किंवा आपण नवीन रोपं घेऊन तुम्ही दुसऱ्यांनाही विकू शकतात रो र त्यामध्ये आपल्याला रोपांसाठी खते हे खत हे महत्त्वाचं गोष्ट आहे आपल्याला खत हा खूप महत्त्वाचा गोष्ट म्हंजे त्या त्या झाडांना कीड लागू नये किंवा खराब होऊ नये ह्यासाठी वापरले जातात त्यामध्येे आपल्याला सेंद्रिय खते हे महत्त्वाचा आहे सेंद्रीय खत हा खूप महत्त्वाचा गटा आहे हा गायकच्या खान शेणापासून तयार केला जातो त्यामुळे रोगांची नीट हे वाढ होऊ शकते त्यामध्ये आपल्याला रोगांची रोपांची ही खूप काळजी घेता येते त्यामुळे आपल्याला हा खूप महत्त्वाचा घटक आहे म्हणजे त्यामुळे आपल्याला रोपांची वाढ होते की नाही ही सुुद्धा कळू शकते द कीड लागले असेल तर त्या त्या आपल्याला कमी करू शकतो रोपांची नासाडी होणार नाही यामुळे सेंद्रिय खत हे वापरले जाते आपल्याला ग रोपांचे हे काळानुसार बदलावे लागतात रोपं उन्हाळ्यात जळून जातात त्यामुळे आपल्याला त्याची जास्त काळजीही घ्यावी लागते त्यामध्ये तुम्ही सेंद्रिय खतांचा वापर करून पाण्याचा वापर करून हे रोपांची काळजी घेऊ शकता त्यामध्ये आपल्याला खूप महत्त्वाचे म्हणजे रोप हे कसेे वाढतात काय नाही काय करावे लागेल त्याचे का पाणी वगैरे कट करावं लागेल काय हे सगळे तुम्हाला बघावं लागतील त्यामुळे आपल्याला खतांचा हा त्यासोबत उपयोग होऊ शकतो रोपं वाढण्यासाठी आपल्याला खतांचाही उपयोग होऊ शकतो त्यामध्ये आपल्याला सेंद्रिय खत हा खूप महत्त्वाचा घटक आहे त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर करायला हवा सेंद्रिय खत त्यामुळे रोपांची चांगली वाढ होते त्यांची नीट काळजी घेतली जाते वर्षानुवर्ष टिकतात रोपं हे त्यामुळे हे सेंद्रिय खतामुळे सगळे होते त्यामुळे आपल्याला खूप महत्त्वाचं गोष्ट म्हणजे सेंद्रिय खत हा रोपांसाठी चांगलं आहे हे स सेंद्रिय खत हे शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे शेतकरी हे जास्त सेंद्रिय खत ह्या वापरतात त्यामुळे आ पीक हे चांगलं येतं खडांची शेतांची किंवा रोपांची नासाडी ही होत नाही त्यामुळे आपल्याला सेंद्रिय खतांचं जास्तीत जास्त वापर करायला हवा हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायला हवा